हां हालो बोला कोण बोलते हा बोला बोला बोला गजाननराव बर मग बर एक मिनिट गजाननराव ते दोन मुद्दे असतात आपण नोकरी कशासाठी करतो तर याचा अत्यंत शांतपणे आपण विचार केला पाहिजे की आपल्याला काही एक आर्थिक प्राप्ती होते आपल्याला काही पैसे मिळतात आणि आपल्याला पैसे हवे आहेत कशासाठी हवे आहेत तर आपल्या ज्या आयुष्यामध्ये ज्या काही समस्या आहेत ना त्या दूर करण्यासाठी आपल्याला पैसे हवे आहेत बरोबर म्हणून आपण नोकरी आता गोष्ट अशी आहे की संसारामध्ये प्रत्येकाच्याच अडचणी असतात हं म्हणजे कुणाला अडचण चुकली का प्रभू रामचंद्राच्या आयुष्यातल्या समस्या थांबल्या होत्या का अम भगवान कृष्णाच्या आयुष्यात समस्या नव्हत्या का अगदी संत ज्ञानेश्वरांच्या आयुष्यात समस्या होत्या की नाही किंवा संत आपले तुकाराम महाराज त्यांच्या आयुष्यात समस्या होत्या की नाही पण समस्या आहेत म्हणून आपण बिलकुल प्रत्येक गोष्टीतून अंग काढून घ्यायचं का नाही आता तुम्ही खूप चांगलं काम करता बरोबर आहे तुम्ही चांगलं काम करता रोज येता तर काय करायचं की खूपदा काही गोष्टी आल्या आपण शांत प्रतिक्रिया द्यायची नाही ओके कोणीतरी सांगितलं की असं असं झाले तातडीची प्रतिक्रिया द्यायची नाही काय घडलं आहे ते एकदा शांतपणे समजून घ्यायचं की असं असं घडलं ओके आणि मग त्याच्यावरती एखाद्या दोन तासाने आपण प्रतिक्रिया द्यायची अनेक समस्या कशामुळं तयार होतात माहीत आहे का कशामुळं तयार होतात मुळं आणि चिडचिड कशामुळं होते कामाच्या व्यापामुळं नाही चिडचिड वाढते एखादं काम आपल्या मनासारखं झालं नाही ती चिडचिड होते आणि चिडचिड झाले की आपण तो म्हणजे चिडचिड होणं म्हणजे काय ब काहीतरी कृती करतो काहीतरी बोलतो आणि आपण असं बोललं रे बोललं की काय होतं की नवीन समस्या तयार लक्षात आलं म्हणजे आपण रागानं एखादा शब्द आपल्या तोंडातून निघून जातो जो आपल्याला उच्चारायचा नसतो पण तो आपण उच्चारतो आणि त्यामुळं मूळ प्रश्नाचं सोलूशन मिळतं का उत्तर मिळतं का नाही तर नवा प्रश्न तयार होतो म्हणून आपण एक गोष्ट करायची की कुठलीही कृती असेल आणि ते विचारलं आहे पुढच्याचं म्हणणं एकतर ऐकून घ्यायचं शांतपणे ऐकून घ्यायचं दुसरं हे करायचं की त्याच्या संदर्भातली कुठलीही रागाची प्रतिक्रिया तातडीनं द्यायची नाही किती राग आला तर असं समजायचं आपण म्हणतो ना उलटी गिनती शंभरपासून मागे शंभर नव्याण्णव अठ्याण्णव सत्याण्णव असं करत उलटी गिनती करायचे एकपर्यंत याय तोपर्यंत आपला राग बऱ्यापैकी कमी होतो आणि मग पुढच्याला बोलायचं की बाबा तुला असं वाटत होतं पण मला तसं बोलायचं नव्हतं माझं म्हणणं असं आहे तुम्हाला असं लक्षात येईल की मग अनेक प्रश्नाचे उत्तर आपल्याला मिळालेले आहेत चालेल लक्षात हां तर त्याच्यासाठी त त्याच्यासाठी मुलांना आईवडिलांना वेळ द्यायचा बायकोला वेळ द्यायचा हा त्यांच्या अडीअडचणी आधी समजून घ्यायच्या कारण आपण ऑफिसमध्ये किती वेळ असतो असतो बरोबर सोळा तास कुठं असतो सोळा तास तर घरीच असतो बरोबर आहे की ना तर हे जे सोळा तास आहे त्याच्यातले आपण झुकतो सात तास म्हणजे आपण नऊ तास काय असतो घरी असतो तर नऊ तास जे घरी जागे असतो ना त्याच्यामध्ये आपल्या वडिलांना आईला बायकोला लेकरांना विचारायचं त्यांचं घ्यायचं त्यांची समस्या समजून घ्यायचं अनेक प्रश्नांची उत्तरं ही बोलण्यातून सुटतात प्रत्यक्ष कृतीची गरज नसते हं आलं लक्षात हं बरं बर बर ठीक आहे चला भेटूया बाय बाय